हां आत्या छान एकदम तुम्ही काय म्हणत आहे मजेत ना

शनिवारी करूया प्लॅन मंजिरी शाळेला जाईल आणि मग जाता येईल आपल्याला आवरून लवकर हां होय होय खरंच आहे एक काम करूयात मग सकाळ हां सकाळचं लवकर आवरून घेते मी शनिवारचं आणि मग इथनंच अंबाबईला जाऊ आधी आणि मग अंबाबाईहून मग मग ह्याला जाऊ वाडीला जाऊ बहुतेक करून हे नसतील का बहुतेक बाहेर जाणार असतील पण मग नाहीत मग गाडी ठरवूनच जाऊया का बरोबर हां हां चालेल की चालेल चालेल तसंच करू आणि हां वेळ लागेल बरोबर पुढं जाऊया नाष्टा वगैरे करू तिथनंच आणि मग सरळ पुढं जाऊ हां चालेल हां ती हिची खानावळ आहे की नैवेद्य काय का काहीतरी आहे तिथं हां तिथं जेवण करू आणि तिथनंच समोर ते औरवाड पण आहे तिथं पण चांगलं आहे दत्त महाराजांचंच मंदिर आहे तिथं गेलं तरी चालतं आहे म्हणजे मग चांगला असतो होय होय चालेल चालेल हो हो चालतं आहे ठरवूयात चालेल चालेल मग आता मग गाडीचं बघून घेऊयात म्हणजे चौकशी करून घेते एक दोन ठिकाणी गाडीची म्हणजे मग रेटप्रमाणं पण कळेल चालेल चालेल हो चालेल चालेल बाकी आवरलं तुमचं चाललं आहे चालतं आहे चालतं आहे मग चला ओके अच्छा हां हां चालेल चालेल भेटून बोलूया चालेल हो हो भेटून प्लॅन करू आणि मग ठरवू कसं कसं काय काय जायचं ओके अच्छा हां बाय